हां आपण कोण हां हां बोला बोला तर मी माझं फायनल इयर हे रनिंग सुरू आहे आणि मी कुठल्याही वर्क कुठल्याही ठिकाणी असं एक वर्क केलं नाही आहे त्यामुळं मला फोन ते वर्क प्लेस तर मिळालं नाही आहे

माझं कॅम्पुटर थर्टीची झाली आहे टायपिंग फोर्टीची म्हणजे आता मी करत आहे तर तुम्हाला वाटलेच असेल तर तुम्ही म् मा म्हणजे सॉफ्टेअरने माझी स्पीड पाहू शकता किंवा माझं वर्क बघू शकता बरं ठीक आहे ना पण तुम्ही एकदा माझं काम वगैरे बघितलं तर तुम्ही म्हणजे मला सरांना सांगण्यात पुडेल समज म्हणजे सरांना सांगायला जा साठी तुम्ही म्हणजे माझ्या वर्कचं बघितल्यानंतर तुम्ही सांगाल की नाही हीच याना काही म्हणजे टेस्ट झालं आहे पण एक म्हणजे माझं जे वर्किंग केलं आहे मी ते तेचं लेट मिळालं नाही आहे तर तुम्ही कश्